हॅलो हॉटेल सिद्धार्थ प्रफुल कुलकर्णी बोलतोय सॉलिटेर डी झिरो थ्रीमधून आमची ऑर्डर आहे बघा एक पंधरा नान वीस रोटी पाच प्लेट बटर चिकन दहा प्लेट जिरा राईस आणि दा दहा का काजू मसाला आता ही थोडी रिवाइज करायची आम्हाला आम्हाला टोटल आता वीस नान लागतील म्हणजे अजून पाच नान पाहिजेत आणि त्याशिवाय स्टार्टरमध्ये पाच चिकन क्रिस्पी आणि वीस पनीर क्रिस्पी हवेत आणि त्याच्याशिवाय पनीर मसाला दहा आणि सॅलड होऊ शकेल ना एवढं ओके ओके आणि पापड द्या त्याच्यासोबत एक वीस पापड द्या त्याच्यासोबत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे स्वीट डिशमध्ये काय आहे तुमच्याकडे सध्या अवेलेबल ओके गुलाबजाम रसमलाई आणि काय आम्र आम्रखंड ओके ओके आम्रखंड ठीक आहे मग वीस प्लेट गुलाबजाम करा चालेल मग टोटल ऑर्डर आता कशी होत आहे बघा वीस नान वीस रोटी पाच प्लेट बटर चिकन दहा प्लेट जिरा राईस दहा काजूमसाला दहा पनीर मसाला वीस फ्राय पापड पाच चिकन क्रिस्पी वीस पनीर क्रिस्पी आणि सॅलड आणि स्वीट डिश वीस प्लेट गुलाबजाम ओके याच्यासोबत कोल्ड्रिंकमध्ये काही आहे का हां ओके ओके थम्सप किंवा स्प्राईट वगैरे चालेल चालेल आणि हे कोल्ड्रिंक तुम्ही कॉम्प्लिमेंटरी देताय की त्याचे एक्सट्राचे चार्जेस घेणार ठीक आहे ठीक आहे चालेल आणि ह्याच्यामध्ये ही डिलिवरी कधीपर्यंत देताय साधारण दीड दोन तासात मिळेल ओके ओके ठीक आहे ठीक आहे मग द्या पाठवून आणि सोबत प्लेट्स पण द्या वीस पंचवीस ज्या काही असतील त्या प्लेट्स पण पाठवून द्या प्लिज ओके ओके थँक्यू